हां हॅलो बोला हो बोलते

हा चालेल काहीच हरकत नाही स्पर्धा कधी असेल हो चालेल तरी साधारण वेळ किती होईल वगैरे असं काही दिलं आहे का

हां तेच विचारणार होते की त्यांना काही ग्रुप लागणार आहे की एकट्या एकट्याने भाग घेतला तरी चालेल

मग हे नावं द्यायची शेवटची तारीख कधी आहे

चालेल ओके हो हो चालेल हो चालेल मग मी वादविवाद आणि हे पेंटिंग दोघांमध्ये घेईन भाग हो हो

चालेल मग मी आणि माझी मैत्रीण वादविवादमध्ये भाग घेऊ आणि पेंटिंगमध्ये पण मी घेईन हो चालेल

चालेल मी माझ्या मैत्रिणींना आपणच सांगते चालेल मग मी माझ्या मैत्रिंना पण सांगते आम्ही उद्या कॉलेजमध्ये येऊन नावं देतो

हो चालेल चालेल मी आ आम्ही येऊन उद्या नावं देतो

हां हां हो चालेल काही हरकत नाही

हो चालेल चालेल थँक्यू हो हो चालेल